नितीनभाऊ आणि आम्ही लग्नसोहळा घेतला होता त्यावेळेस माझ्याकडून एक चूक झाली की त्यांच्या जे वधूवरांचे डाकुमेंट आहेत ते डाकुमेंट मी कम्प्लिट केले नाहीत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून ते डाकुमेंट कम्प्लिट न झाल्यामुळे मला त्या वधूवरांना जे मानधन द्यायचं होतं किंवा त्यांना जे ग्रॅण मिळणार होतं ते मला वेळेवर देता आले नाही पण मी स्वतः जाऊन त्यांच्यावर विश्वास न ठेवता मी स्वतः स कार्यालयात गेलो आणि त्यांचे डाकुमेंट पूर्ण करून दिले